कॅब डायवर बोलत आहे का मी तुम्हाला जो ॲड्रेस दिला होता किर्जरचा तो म्हणजे पोस्टपोन झालेला आहे मी दुसरीकडे राहायला गेलेली आहे तर मला सिंधी रेल्वेला तुम्ही येऊ शकताय का